नमस्कार मी तुमची एक ग्राहक बोलत आहे मी तुमच्याकडनं एक स्कर्ट विकत घेतला होता ऑनलाईन पण तो मला आता तुम्हाला परत करायचा आहे मला त्याचं साईज पण कम्फर्टेबल वाटत नाही आहे आणि कापड पण खूप चांगलं नाही वाटत आहे म्हणजे फोटोमध्ये जसं दिसलं होतं ना तसं वाटत नाही आहे त्याचबरोबर रंग पण जो फोटोत दिसत होता त्याच्यापेक्षा खूपच वेगळा आणि अगदीच असा म्हणजे फिकटच आहे की जेव मला नाही चांगला वाटते तर मला तो तुम्हाला परत करायचा आहे तर मी तो कसा परत पाठवू शकते म्हणजे तुमचा कधी पाठवलेला नाही आहे म्हणून विचारते का तुमचा तो रिटर्नचा ऑप्शन आहे तो वापरायचा आणि तो मी तुम्हाला परत पाठवला की त्याच्यानंतर मी जे पैसे भरले आहेत ते मला कसे परत मिळतील म्हणजे ते तुमच्या खात्यात माझ्या जमा होतात का तुमच्याच खात्यामध्ये ते जमा होतील आणि मग नंतर दुसरी काही खरेदी करायची झाली तर मग ते वापरले जातील असं काही आहे का काय करायचं म्हणजे ते मला जरा कळलं तर बरं होईल आणि त्यासाठी म्हणजे खरं तर चांगलं काहीतरी मिळेपर्यंत आता मला थांबायला लागणार आहे कारण आता छान वाटला होता म्हणून हा मी स्कर्ट घेतला होता पण आता पुढचं काही चांगलं मिळेपर्यंत थांबायला लागणार आहे मग ते जर पैसे मला परत मिळाले असते लगेच तरं बरं झालं असतं त्याच्यासाठी दुसरा काही मार्ग आहे का आणि ते आम्ही जे पाठवलं आहे प म्हणजे रिट तुमाला वस्तू ती परत पाठवली आहे ते तुमच्यापर्यंत पोचली कशी काय ते आम्हाला कळू शकतं का आणि पुढच्या वेळेला तरी मला चांगलं कापड आणि चांगले रंग असं आणि चांगल्या फिटिंगचं कपडे मिळावेत अशी अपेक्षा करते तर मग तुमच्याकडे खरेदी करायला मलाच परत आनंद होईल असं मी अपेक्षा करते